शहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये अतिशय मोठा फरक म्हणजे तिथे तिथली परीक्षा पद्धतीबद्दल आहे तिथल्या परीक्षेमध्ये अनेकदा असं ऐकायला मिळतं की शाळेतील शिक्षक हे फळ्यावर शाळेतल्या आपलं पेपरातल्या प्रश्नांची उत्तरे लिहून देतात शहरी शाळांमधून कॉपी करण्याची पद्धत असते परंतु श फळ्यावर पुस्तकांचे पुस्तकांमधून उत्तरं लिहिणं हे मात्र ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये घडतं असं ऐकायला मिळतं या गोष्टी वेगळ्या आहेत असं मला वाटतं शिकवण्याच्या पद्धतीदेखील वेगळ्या आहेत शिक्षकांचा भर हा ग्रामीण भागामध्ये पाठांतरावर अधिक असतो एकदा ते एखाद्या गोष्टीचं एक्सप्लनेशन देऊन मोकळे होतात त्याशिवाय त्याशिवाय त्यांच्या काहीही स्वतःच्या च्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होत नाहीत गोष्टी त्याच्यामध्ये मिळवल्या जात नाहीत सांगितल्या जात नाहीत अनुभव हा कमी पडतो शिक्षकांना असं मला वाटतं शहरामधले शिक्षक मात्र हे अलिक इक्विप्ड असतात हे शहरातील शाळांना चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करतात